हां कोणते तुम्ही जर शेतीमध्ये जर बागकाम केलं किंवा झाडं झुडपं लावले तर त्याला पाणी हे पुरेसं पाहिजे पुरेसं म्हणजे त्या झाडाला जर पुरेसं पाणी भेटलं ऊन जर भेटली तर झाड वाढ तेवढं जाते जर पाणीच नाही भेटलं तर झाड मरून जाईन ते याच्यासाठी का आहे जे पहिले जे डानानं पाणी ओ आपण ओढत होतो ते पाणी पहिले वेस्टेज जास्त जाय नं पाणी जास्त झालं तर झाडं त्याने पाण्यानं मरून जाय पण आता जे हे नवीन प्रणाली निघाली ठिबक सिंचन वगैरे काही जे काही आहे नवीन पद्धतीनं यानं जर पिंकर यानं जर पाणी ओढलं तर पाणी बी भेटते आणि ऊनवारा बी भेटते याच्यासाठी आपली पाण्याची बी बचत होते आणि पिकाचं नुकसान बी नाही होत आणि झाडाफळाला लवकर वाढतीवर बी येते नवीन प